हा बोला

हो हो बोलू शकते ना पण नाही कसं आहे

हो चालेल हो सांगेन ना मी नक्की तर तुम्ही महाराष्ट्रात येताय म्हटलं तुम्ही ऐकलंच असेल महाराष्ट्र हे खाण्याच्या पदार्थाचं खूपच मोठं आहे तसं महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळी डिश आहे तसं तुम्ही मुंबईत आलात मुंबईला भेट दिली तर मुंबईचं सर्वात फेमस वडापाव तुम्ही ऐकलंच असेल पुरणपोळी पुरणपोळी पुरणपोळी हा महाराष्ट्राची हा मराठी पदार्थ आहे आणि खूपच फेमस आहे पुरणपोळी तर हा नाही का चण्याची डाळ तसेच गूळ हे सर्व टाकून गोड पदार्थ आहे बनवला जातो आणि याची टेस्ट एवढी छान असते ही महाराष्ट्राची खूपच फेमस डिश आहे आणि प्रत्येक सणाला पण पुरणपोळी प्रत्येकाच्या घरात असतेच तर तुम्ही याल तेव्हा पुरणपोळी नक्कीच टेस्ट करा हा तर तुम्ही मुंबईला पण भेट महाराष्ट्रात आल्यावर मुंबईत तर यालंच तर तिथे नाही का खूपच फेमस वडापाव आहे तुम्ही मुंबईचा वडापाव तर त्याला सर्वच म्हणतात ऐकलंच असेल आणि तसेच तुम्ही तसेच पुण्याची मिसळपाव याबद्दलही तुम्ही ऐकलं असेल ही खूप फेमस आहे तसेच खूप गोड पदार्थ तिखट पदार्थ महाराष्ट्रात आहे आणि सर्वात फेमस तर हा वडापावच आहे तसं वडापावमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज निघाल्यात आता तेही मुंबईत भेटतात

हा कोल्हापूरमध्ये तर तुम्ही तांबडा पांढरा रस्सा हा खूपच फेमस आहे अन् कोल्हापूरमधली सर्वात फेमस डिश आहे आणि खूपच म्हणजे कोल्हापूरमध्ये येऊन भेट दिल्यावर तांबडा पांढरा रस्सा हा खातातच तर तुम्हाला ते पण आवडेल तुम्ही ते पण ट्राय करा

हो मी तुम्हाला कळवेन हो चालेल हा तुम्ही महाराष्ट्रात याल तेव्हा मी नक्की सर्व तुम्हाला स्वतः पण सांगेलच